हा नमस्कार हा बोल ना हा हा हो तसं नावाज नावाजलेलंच आहे आमचं कॉलेज हो मिळू शकते ना हा तर पहिले आपण फीची गोष्ट करू साडेपाच हजार रुपये फी आहे पहिल्या एका वर्षाची आणि जर रूम तुम्ही जर म्हटलं होस्टेल हलो हा होस्टेलची फी आहे अडीच हजार रुपये

स्पोट आहे ना हो ना तरीही

तरी आपल्या कॉलेज तरी आपल्या कॉलेजमध्ये खोखो कबड्डी क्रिकेट हे ह्यासारखे ह्यासारखे यासारके अनेक काही खेळ खेळत खेळले जातात हा